वाचन करत असताना आपल्याला प्रामुख्याने त्या वाचनामध्ये वर्णं त्यांचा उच्चार कसा करायचा अवरोह आरोह ह्या गोष्टी ज्या आहेत त्या वाचनामध्ये माहीत पाहिजेत भाषा ज्ञान घेत असताना आपल्याला त्या ते उच्चार कसे करावेत किंवा तो शब्द कसा उच्चारावा याचं ज्ञान असणं गरजेचं आहे तेव्हाच आपण एक असं सलग वाचन करू शकतो की जेणेकरून आपल्या वाचनामध्ये कोणता अडथळा येणार नाही त्यामध्ये जोडाक्षरे आलीत त्याच्यामध्ये स्वर आले त्याच्यानंतर अनुनासिक आलीत हे जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा त्याचा उचार कसा करावा हे भाषिक ज्ञान जेव्हा आपल्याला असते आणि ही जेव्हा आपन पूर्व तयारी करतो तेव्हा वाचनामध्ये आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही आणि हे ज्ञान आपण जेव्हा सरावनं करत असतो जेव्हा वाचनाचा सराव करत असतो वर्णाक्षरांचा सराव करत असतो कशाला काय म्हणावे हे जेव्हा आपल्याला माहीत असते त हे भाषेचे प्राथमिक ज्ञान जेव्हा आपण घेतो तेव्हाच आपल्याला वा वाचनामध्ये कोणतीही अडचण येत नाही आणि आमस आपण सलगतेनं हे वाचन करत करू शकतो